जेव्हा मला जास्त लोकांसाठी जेवण बनवायचं होतं तेव्हा मी कूक्रामध्ये वरणभात शिजायला टाकून दिलं होतं आणि वाटायच्या जागी मी मिक्सरचा यूज केला होता त्याने माझा पेस्ट वगैरे लवकर काढण्यात आला होता आणि पटकन सैंपाक होऊन गेला